मी मूळ भाषामध्ये असं सांगेन की मला मराठी भाषाच खूप आवडते मराठी भाषामध्ये जे पुस्तकं असतात त्याच्यामध्ये नोबेल पुरस्कार आहेत महापुरुषाची पुस्तके आहेत ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे अण्णाभाऊ साठे आहे राजा राममोहन राय आहेत हे बरेचसे महापुरुष आहेत जे ज्यांची मी पुस्तके मराठीमध्ये वाचलेली आहेत त्याच्यामध्ये मला खूप इंटरेस्ट आला आणि त्याच्यामधून मला बोध पण मिळाला ते त्यांचे त्यांचं पुस्तकं वाचून परंतु मराठी पुस्तक हिंदीमध्ये ट्रान्सलेशन झाल्यानंतर ते पुस्तक मला नाही आवडलं कारण मराठी भाषा मराठी भाषा असती बरोबर आहे त्याच्यामुळे मला हिंदीमधली काही इंटरेस्ट नाही आला त्यामुळे मी मराठी पुस्तकंच वाचतो एक दुसरी गोष्ट सांगायचं म्हणल्यानंतर महापुरुषाची पुस्तकं जी असतात ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचं आहे एक पुस्तक एक आहे चवदार तळ्याचे पाणी आणि अण्णभाऊ साठेचं एक पुस्तक आहे भिकाजी त्याच्यानंतर तर खूप असे शाहीर लोक आहेत जसं वामनदादा खर्डक आहे ज्यांनी बाबासाहेबांबद्दल बरीचशी भाषणं लिहिलेली आहेत गाणीबी लिहिलेली आहेत आणि मराठी भाषा मराठी भाषा असती मराठी भाषाशिवाय दुसरं कोणतं बरं नाही कारण मला मराठी भाषावर माझं प्रभुत् प्रभुत्व आहे मला मराठी भाषेशिवाय दुसरी कोणती भाषा आवडत नाही परंतु मराठी भाषामधून हिंदी भाषामदी जे पुस्तक लिहिलं ते मला बिलकुल आवडलं नाही